मला शार्क टँक हा शो बघायला खूप आवडतो हा शो सो सोनी टीव्हीवर येतो या शोमध्ये जे जच आहेत ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाव कमावलेलं आहे त्यांनी आणि ते वेगवेगळ्या एन्टरप्रनरला फायनॅन्स प्रोव्हाईट करतात जर एखाद्या एखाद्याची आयडिया किंवा एखाद्याचा बिझनेस त्यांना आवडला तर त्यासाठी ते मदत करण्यास तत्पर असतात त्याचबरोबर ते ते स्वत चा एक्सपिरिअन्स शेअर करतात त्यांचा जो अनुभव त्यांना आयुष्यात आलेला आहे ते त्यांच्या आयुष्यात जेव्हा ते बिझनेस पुढे करत होते त्या वेळी त्यांनी नवीन नवीन कुठल्या गोष्टी शिकलेल्या आहे कुठल्या चॅलेंजेसला फेस केलेलं आहे त्या अकॉर्डिंगली ते नवीन एन्टरप्रनरला सांगतात त्याचबरोबर शोमध्ये वेगवेगळ्या राज्यांमधनं वेगवेगळ्या देशांमधनं वेगवेगळ्या प्रकाश प्रदेशांमधनं लोक आपली आयडिया प्रस्तुत करत असतात आणि त्यांना जेव्हा आयडिया आवअते तेव्हा त्यांनी मागितलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे द्यायलासुद्धा ते तयार असतात